राजस्थानी रेस्टोरंट वर्धा हा मला चार लोकांचं जेवण मागवायचं आहे तर माझा ऑर्डर नोट करा हं पनीर कोप्ता शाही पनीर दाल फ्राय दोन जीरा राईस चार नान चार प्लेन पापड स्वीटमधे दोनशे ग्राम श्रीखंड आणि मिक्स सलाद माझा पत्ता आहे प्रबुद्ध निवास मसाडा शेवाग्राम रोड वर्धा